नमस्कार सर निखिल बोलतो आहे मला एक टाटा पंच बुक करायची होती

हां बोला टाटा पंच बुक करायची होती टॉप मॉडलमध्ये तर काय रेट आहे मला समजू शकेल का आणि काय काय फॅसिलिटीज मिळतील किंवा मग मला असं सांगा की गाडी तुमच्याकडे सेकेंड हँड यूज्ड कार वगैरे भेटते का

अच्छा बरं बरं मला एक मला एक गोष्ट सांगा सर की टाटा पंच सोडून दुसरी कोणती गाडी मिळू शकेल का मला म्हणजे या रेटमध्ये जर मी यूज्ड कारमध्ये बघतो आहे तर मग मग माझा असा विचार चालू होता की जरा मोठी गाडी बघितली असती नेक्सॉन किंवा मग टाटा सफारी किंवा हॅरियर अशा ह्या गाड्या बघितल्या असत्या तर मग बरं झालं असतं कारण की मग मला माझं सात लाखाचंच हां ख खरं खरं म्हणजे माझं बजेट असं फिक्स नाही आहे कारण की मला ती गाडी घ्यायची आहे ती चांगलीच घ्यायची आहे माझ्या फॅमिलीमध्ये एक आठ जण आहोत आम्ही म्हणजे सात जण आहोत ला एक लहान मुलगा आहे माझा तर आम्ही सात जण आहोत असं सात जण आरामात कुठे ला लांब वगैरे आम्हाला जायला लागतं सतत तर म्हणजे आम्ही आठवड्यातून एक दोन वेळा फिरायला जातो तर त्याच्यामध्ये मला अॅटलिस सात जण जातील आरामात आणि बूट स्पेस म्हणजे डिकीचा स्पेस जो आहे तो डिकी थोडी मोठी भेटेल असं काही ऑप्शन आहे का तुमच्याकडे नाही नाही सेकेंड हॅंडमध्ये नाही म्हणत आहे सर मी नवीनमध्ये पण चालेल रिसेलचं नंतर सांगा आधी मला नवीनचं सांगा कारण की मी जास्त इंटरेस्टेड नवीनमध्ये आहे हां आणि मी असं ऐकलं आहे की टाटा हॅरियर आणि टाटा सफारी या दोघींचा बूट पेस बूट स्पेस जो आहे तो खूप मोठा आहे

बरं बरं मी एक मला एक सांगा सर आज शोरूम उघडं आहे आणि माझा बरं मग माझा फोन हा अलिबाग ब्रांचलाच लागला आहे ना कारण की मी गुगलवरून नंबर घेऊन तुम्हाला फोन लावला आहे अलीबाग ब्रांचला अच्छा मन मग मी तुम्ही आत्ता तिथे असाल मी आत्ता लगेच बघायला येतो गाडी अच्छा मग तुम्ही नाही तुम्ही नाही आहात का आत्ता तिथे

हो हो हां मग अच्छा म्हणजे नाही सर कसं आहे माहिती आहे ऐका ना म्हणजे आत्ता आपलं बोलणं झालं आहे तर आपण थोडे कम्फरटेबल आहोत म्हणजे मी तुमच्यासमोर येऊन बोलू शकतो डायरेक तर मला तुम्ही असाल तर बरं होईल म्हणजे मी आत्ता लगेच निघतो घरून ओके ओके चालेल सर मी लगेच निघतो तिकडे थॅंक्यू